माझ्या घरी सिलेंडर आणलं होतं ते लिकेज निघालं त्यांना समजायला पाहिजे की लिकेज सिलेंडर आहे बा चेक करायला पाहिजे तसं त्यांनी चेक तर केलं नाही पण चेक करायला पाहिजे त्यानंतर ते त्यांना फोन करून सांगा लागेल की लिकेज आहे बा म्हणून सिलेंडर त्यांना त्यांना ते वापस करून नवीन आणायला लावा लागेल